संगीत हा माझा खूप आवडता विषय आहे लहानपणापासून माझ्या घरातील वातावरण हे खूप धार्मिक आहे त्यामुळे मी माझ्या आई आजी यांच्यासोबत कीर्तनात भागवतात जायची तिथं मी खूप अभंग वगैरे ऐकायची आणि म्हणायची पण घरी पण आमच्या भजन वगैरे भजन कीर्तन सतत चालू राहायचं त्यामुळे तेव्हापासून मला त्या गा गोष्टीची आवड लागली त्याने आणि मी त्याकडे ओढत गेली असं करता करता मी स्वतःही खूप भजनं म्हणायची कुठं पण गेली की आणि त्याच्यामुळे मला त्याची आवड तर लागलीच पण मला सगळेजण प्रोत्साहन करत राहायचे की नाही तुझा आवाज खूप छान आहे तू त्याच्यामध्ये ते तर कर क्लासीस कर त्यामुळे माझ्या आईनी मला क्लासीस पण लावले होते शाळेत असताना पण ते मी तेव्हा पूर्ण करू शकले नाही काही कारणास्तव पण मला संगीताची तेव्हापासून एवढी आवड आहे की जिथं पण संधी असेल तर मी संगीत कधीच सोड सोडत नाही आणि मला सोडायची पण नाही कारण तो माझा खूप आवडता छंद आहे आणि मी तो सत् सतत जोपासत असते जसे दिवसभर पण मली मी स्वतःशी कामात कामातही असली तरी मी स्वतःही काहीतरी गुणगुणत असतेच कारण कुठेही असो संगीत हा असा विषय आहे की माणूस आपलं सर्व दुःख किंवा काही स्ट्रेस असेल काही पण आपलं प्रॉब्लेम्स असतील सगळं काही विसरून जातो त्यामुळे गाणं ऐकणं किंवा गाणं म्हणणं हे त्याच्यामुळे आपण एकदम रिफ्रेश होऊन जातो त्यामुळे संगीता संगीत हा माझा खूप आवडता विषय आहे आणि त्या मला मला त्याची खूप ओढ आहे आणि मला संगीतामध्येच पुढे पण काहीतरी करायचं आहे त्यामुळे जिथेही काही संधी असते संगीताबद्दल तर मी प्रत्येक वेळी त्याच्यात सहभाग होत असते आणि मला त्याच्यामध्ये बऱ्यापै बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मला ट्रॉफीज वगैरे मिळालेले आहे कारण मला खूप त्या विषयाची आवड आहे आमचे सर जेव्हा मी शिक माझे शिक्षक स्वतः मला नेहमी मा मार्गदर्शन करायचे प्रोत्साहन करायचे प्रत्येकवेळेस त्यामुळे मन मला त्याच्यामध्ये त्याची गोडी लागली आणि आताही मा मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत आहे आणि मला सतत त्याच्यामध्ये अजूनपण बरचसं काही शिकायचं आहे आणि हा त्यामुळे मला संगीताची खूप आवड आहे